हॅलो नमस्कार मला ना चाळीत अशी रूम हवी होती म्हणजे मी आता गावावरून मला मुंबईत जॉब लागला आहे त्यामुळे मला अशी छान छोटीशीच अशी माझ्यापुरती रूम हवी होती तर तुम्हाला असं काय आहे का म्हणजे कुठे रूम्स वगैरे मिळतील अशा मला अशी दहा ते पंधरा हजारापर्यंत चालून जाईल अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा एक मिनिट एक मिनिट जरा विमान चाललं आहे हां काय म्हणत होतात अच्छा अच्छा अच्छा हां हां पाण्याची सोय म्हणजे कशी आहे म्हणजे पाणी येण्याजाण्याचं काय अच्छा अच्छा अच्छा अच्छा चालेल चालेल चालेल म्हणजे कधी समजा माझ्या गावावरून कोणी आलं वगैरे राहायला तर फारशी अशी अडचण नाही होणार ना हां हां चालून जाईल हां हां अच्छा अच्छा हां हां हो हो हां हां

हां हां हां अच्छा अच्छा अच्छा हां हां चालेल चालेल मी मी जेव्हा येईन अशी तेव्हा तुम्हाला कॉल करिन म्हणजे तुम्ही असे एक्झॅट एरिया सांगू शकता का किंवा तुम्ही मला पत्ता पाठवून द्या ह्याच नम्बरवर पाठवलात तरी चालेल

चालेल चालेल चालेल हां हां आता समजा उद्याच जर मला कुठे दुसरीकडे जॉब वगैरे लागला तरं तरी पण तुम्ही मला असे रूम्स वगैरे सांगू शकाल ना हो हो चालेल हो हो चालेल चालेल मी मी मी तुम्हाला सांगते तसं कळवते थँक्स धन्यवाद धन्यवाद